हॅलो मला तुमच्या पाण्याच्या बिलाचे स्मरणपत्र मिळाले परंतु मी आत्ता बाहेर अस बाहेर असल्यामुळे ते ते मी आत्ता भरू शकत नाही आणि ऑनलाईनही माझ्याकडे आत्ता तशी भरण्याची सुविधा नाही जे आहे परंतु भरू शकत नाही पण काही दिवसांनी जे बाहेरून परत गावी आल्यावरती मी ते तिथे येऊन नक्की भरेन आणि त्या त्याच्यासोबत भरायला इतका वेळ लागला त्याच्यासोबत त्यामुळे त्याला जर काही दंड वगैरे आसेल तर तो मी न न नक्की भरेन तोही मी नक्की भरेन आणि तसंच तसंच जर काही आणि त्यामुळं मी तुम्हाला अशी मी तुम्हाला असं हे करतो की तुम्ही त्यासाठी ते भरण्यासाठी मला थोडी दिवसात थोडी दिवसांचा वेळ थोडी दिवस वाढवून द्यावे मी आत्ता बाहेर मी आत्ता बाहेर असल्यामुळे ते बिल भरू शकत नाही त्यामुळं ते मी आल्यावर भरणार आहे त्यासाठी तुम्ही मला थोडं दिवसांचं वेळ वाढवून द्यावेत परंतु जेव्हा मी येईन तेव्हा मी ते आल्यावरती म्हणजे तिकडे आल्यावरती मी ते नक्की भरेन त्यासाठी तुम्हाला माझी अशी विनंती आहे की ते मला थोड्या दिवसांचा वेळ वाढवून द्यावा एक थोडासा सात आठ एक आठवड्याभराचा थोडासा एक वेळ वाढवून द्यावा आणि आल्यावरती ते बिल व त्याचा जो काही जर काही दंड वगैरे असो जो सोबत असेल तर तोही मी त्याच्यासोबत भरून टाकेल इतकेच